राज्यातील आरोग्यसेवा माहिती गोळा करण्यासाठी गावातील ग्रामीण भागामध्ये स सेविका ह्या माहिती गोळा करत असतात आमच्या जवळपास सरकारी दवाखान्यामध्ये काही स्कीम आले न नंतर आल्यानंतर तेथील काही स् पॉम्प्लेटद्वारे ही माहिती गोळा केली जाते व त्यांच्या प्रसारामार्फत ही माहिती आरोग्यसेवा किंवा यांच्या म मार्फत ही माहिती पुरवलीही जाते